ठाणे जिल्ह्यामध्ये फेमस आहे पुरणपोळी झालं झुणका भाकर झालं तिथे जर लोकं आले तर ते विचारतात की ते इथे काय फेमस आहे तर आम्ही सांगते त्यांना पुरणपोळी आहे बा झुणका भाकर आहे बा ती आम्हाला विचारतात की कसे बनवायची तर आम्ही सांगतात की त्यांना चण्याच्या डाळीपासून पुरणपोळी बनवल्या जाते तर आम्ही त्यांना सांगते की आधी डाळ धुऊन कुकरमध्ये ठेवते नंतर मग त्याला शिजवते शिजवल्यानंतर छान बारीक करते बारीक केल्यानंतर मध्ये आम्ही ते पीठ भिजवायला घेते पीठ भिजवल्यानंतर तिचा असा गोळा तयार करून ते पुरणपोळी बनवल्या जाते तसं झुणका भाकर आहे भाकर भाकर पण तशीच ज्वारीचं पीठ घ्यावं लागते ज्वारी घ्यावं लागते पीठ तयार करून त्याच्यानुसार ती भाकर बनल्या जाते तसंच झुन भा झुणका तसंच झुणका पण चण्याच्या डाळीपासून ती पण बेसन दळून आणावं तसं आपल्याला भाज जे झुणक्यामध्ये पण काही काही भाजी भाजी टाक भाज्या जसं कांदा झालं टमाटर झालं कुणाला काही अनेक भाज्या जर टाकायचे असलं तर त्या पण टाकून ते बनू शकतात बनू शकतात